मी चांगले फोटो काढण्यासाठी जसं निसर्गरम्य ठिकाण आमच्या जसं यवतमाळला चौसाळा म्हणून ठिकाण महादेवाचं मंदिर आहे तिथे निसर्गरम्य ठिकाण आहे तिथे जातो आहे ह्या साइडनी आळणी रोडनी महादेवाचं मंदिर आहे मनदेव म्हणून आहे इथे काळढण महादेवाचं जुनं पुरातन काळातील मंदिर आहे तिथे खूप निसर्गरम्य ठिकान आहे जंगल पाण्याची व्यवस्था वगैरे असं तिथे खूप चांगले फोटो निघतात एक ऑक्सिजन पार्क आहे तिथे पण निसर्गरम्य सजावट केलेली आहे वनविभागाची तर खूप मोठा परिसर आहे तिथे लोक फिरायला येतात आणि तिथे खूप चांगलं डेवलपमेंट करून आहे तर तिथे खूप मस्त बढिया फोटोग्राफ्स येतात तर अशा ठिकाणी मी जातो काही मंदिराचे देऊळस्थान आहेत काही गार्डन्स आहेत तर अशा ठिकाणी जाऊन चांगले फोटोग्राफ्स मिळतात तर बऱ्याचदा आम्ही त्याच तिथे जाऊनच फोटो काढल्या जातो